मी माझ्या भावाच उदाहरण सांगतो ते तो खूप म्हणजे तो छोटा आहे आता पहिलीत आहे आणि तो चित्र काढतो आहे असं समजतो हां तर काय केलं पाहिजे चित्र काढताना पहिला आपण सुरुवातीला ते सुरुवातीलाच सगळं बघितलं पाहिजेल म्हणजे आपल्याला काय काढाय चित्र हे ते ठरवलं पाहिजेल आणि ते आपण चालू केलं पाहिजे चित्र काढायला आणि त्यामध्ये आपलं पेन्सिल म्हणा हे ते म्हणा आपण सगळं जवळ घेऊन बसायचं आणि ते काढताना बरोबर त्याचा शार्पनेस त्याचं आपण जे काढतो आहे चित्र ते चांगलं कसं येईल ह्याचं पण बघायचं त्यात आपण म्हणाल तर समजा एखादं निसर्ग चित्र काढतो आहे तर आपण इमॅजिन करायचं ते तर आपण म्हणजे आपण ते आपल्या पुढं आहे असं समजायचं आणि त्यानुसार आपण ते काढायचं असं बरोबर त्यात बरोबर आलं पाहिजे चित्र आपल्या पुढं असं घडत आहे ते आपल्या पुढं असं दिसलं पाहिजेल आणि समजा आपण एकादा दुसरा समजा निसर्गाचे तर सोडून आपण एकाद्या व्यक्तिचित्र काढतो आहे त्या व्यक्तीचे व्यक्तीचा हुबेहूब चेहरा आपल्याला आपण इमॅजिन करायचा त्यानुसार आपण तो काढला पाहिजेल त्याची त्याचा असा समजा तो उभारला आहे तो काहीतर करत आहे काहीतं काम करत आहे त्याचा म्हणजे प्रत्येकाचा समजा आपण चित्र काढताना काय बघतो त्याचं चेहरा बघतो त्याचे हात बघतो त्याचे पाय बघतो हे सगळं ते बघून त्याचा अभ्यास करून आपण तो चित्र काढला पाहिजेल त्यातलं एखादा समजा आपण आता समजा एका शाळेची चित्र काढतो आहे तर शाळेमध्ये काय एक कौ समजा शाळेचं कौल असले तर त्याचं इमारतीचा शेप इमारीती केवढी आहे त्यानुसार आपण त्या पेजवर आपण आपण जे काढणार आहे चित्र चित्रकलेचा कागद त्या कागदावर बसेल एवढं इमॅजिन करून आपण समजा ती घर आपला पुढं आहे हे बघून आपण चित्र काढायचं आहे आणि जे चित्र काढल्यानंतर त्यात परत आणि बघायचं आपल्याला काय चुकलेलं आहे ते आणि चित्र चूक आहे ते आपण परत आपण चांगला काढण्याचा प्रयत्न कला पाहिजे